मी मराठी हिंदी आणि इंग्रजी या भाषेतून लिहू शकते मराठी ही माझी मातृभाषा आहे आणि सुरूवातीपासूनच मराठी वाचनाची खूप आवड आहे पुस्तक वाचनाची आवड आहे त्यामुळे आजवर मी विविध पुस्तकं वाचलेली आहेत त्याबरोबर अनुवादित पुस्तकंसुद्धा मी खूप वाचलेली आहेत तेव्हा मूळ त्यांच्या हिंदी कथा असतील किंवा इंग्रजीतल्या कथा असतील तर त्यांचं वाचन देखील केलेलं आहे अनुवाद करताना भाषेतला बदल करणं हा अत्यंत महत्त्वाचं असतं कारण एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये ज्यावेळेस आपण अनुवाद करतो त्यावेळेस ज्या भाषेमध्ये आपण अनुवाद करतो आहे त्याचा गाभा सांभाळणं अत्यंत महत्वाचं असतं त्याबरोबर जे मूळ भाषेत व्यक्त केलेलं आहे त्याचा गाभाही सांभाळणं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि म्हणूनच या तिन्ही भाषेतलं वाचन हे अत्यंत महत्त्वाचं मला वाटतं हे वाचन करताना हे वाचन केल्यानंतर ज्या वेळेस मी लिखाण करते त्यावेळेस त्या भाषेतील वाक्प्रचार असतील म्हणी असतील किंवा वैशिष्ट्यपूर्ण शब्द असतील अलंंकारिक त्याची भाषा असेल हे सगळं समजून घेऊन त्याचा वापर त्या लिखाणामध्ये करते ज्यामुळे ते लिखाण कंटाळवाणं न वाटता समोरच्या वाचणाऱ्याला रसपूर्ण वाटेल आणि त्यातून आनंद मिळेल